हॅलो हां बोल ना हो हो बोल ना बोल ना हो हो कालच्या मिटिंगमध्ये कळलं मला कुठल्यातरी पथकाला बोलवायचं चाललं आहे म्हणे ह्यावर्षी हो यांना ते जे कोण सेक्रेटरी आहेत ना अगं ते सेक्रेटरी जे आहेत ना त्यांचा कोणीतरी मुलगा का मुलगी कुणीतरी कुठेतरी ढोलताशा पथकात आहे तर ते त्या त्यांच्याच याला बोलवणार आहे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जसं लक्ष्मी रोडला आपण कसं धमाक्यात जातो ना बघायला वाजवायला तसं त्यांना आता सोसायटीत यावर्षी जरा करायचं आहे असं चाललं आहे हो हो काय आहे सोसायटीमध्ये अगं कमी प्रमाणात येतात पण ती मजा येते म्हणजे ढोलताशा पथकात ते आपण मी होते खूप खूप पूर्वी मी होते पण ना ते मजा येते ते ऐकायला इवन आतासुद्धा मी ऐकायला वगैरे जाते मी काय पार्टिसिपेट नाही करत पण मजा येते ते ऐकायला आपल्या जरा पारंपरिक त्या नक्कीच त्या स्पीकर्स बिकर्सपेक्षा नक्की चांगलं वाटतं हे हो आणि नाही इवन दगडूशेठवाले सुद्धा त्यांच्याकडे बैलगाडीचं एक ग्रुप ढोलताशाचा एक ग्रुप असं दोन तीन काय काय लावतात ना पारंपरिक तेही बघण्यासारखं आहे म्हणजे त्यांची जी समाधान चौकातनं निघते दगडूशेठची ना त्यांच्या महिरपपासून खूप तिथे मजा येते ते तिथे एकशे पंचवीस ध्वज शंभर ध्वज असे वगैरे उभे करून दगडूशेठवाले आणि देतात म्हणजे पूर्ण सपोट देतात हो चालेल की नाही नाही मी बघायला जाणार आहे मी यावर्षी पण नाही वाजवणार आहे कारण अगं त्याला प्रॅक्टिस लागते आणि तेवढा वेळ म्हणून मी ॲक्चुली ध्वज नाचवते सगळ्यात पुढे असतो तो हो हो हो शाळेत पण असायचं आणि नंतर मी एक शिवगर्जना म्हणून ढोलताशा पथके त्यात पण मी होते आणि बरेच वर्ष मी ध्वज नाचण्याच्या ग्रुपमध्ये होते हो हो महिना दोन महिना प्रॅक्टिस त्याला लागते अगं कारण त्या तालात आपल्याला सगळं बसवायला लागतं कारण दगडूशेठसमोर मंडईसमोर उभं राहायचं म्हणजे हजारो लोकं बघणार ना त्यामुळे ती प्रॅक्टिस लागते हो हो वरखाली लगेच आणि तो ऐकू येतो हो हो बरोबर आहे नाही नाही ते जे हो हो ते जे दगडूशेठ किंवा मंडई हे जी लोकं असतात ना ते तुम्हाला आधीपासनं प्रॅक्टिस करायला ते म्हणजे सपोट करतात की आधीपासनं या त्यांच्याकडे कारण फिक्स करायला लागतं ना आपण त्यांच्याकडे जाणार का नाही मग त्यानुसार आपल्याला हो हो हो चालेल ना मी घेऊन जाईन तुला माझ्या ओळखीचे आहेत ते पथकवाले मी तुला घेऊन जाते पथकात हो हो चालेल चालेल ना मी आहे फ्री हो चालेल चालेल नक्की ओके बाय बाय बाय